हाय सुरेश कुठे आहेस अरे मी तुला कधीपासूनच शोधत आहे मित्रा एक काम होते मला ना एक माझा एक नवीन भ्रमणध्वनी क्रमांक मला मिळाला आहे मला ना त्याच्यावरती माझा डीजी लॉकरमध्ये आहे त्याला सर्व टाकायचे माझे जे सर्टिफिकेट्स वगैरे आहेत मला येणारे जे महत्त्वाचे जे मॅसेजेस वगैरे आहेत ते सर्व त्याच्यामध्ये भेटायला मिळतील असं त्याला सर्व आपल्याला अद्यावत करायचं आहे तर त्याबद्दल मी करत होतो पण मला तर काय त्यातलं काही समजलं नाही त्याबद्दल तुला काही कल्पना आहे का तू काही मला मदत करू शकतोस का त्याच्याबद्दल काय मला मार्गदर्शन देऊ शकतोच का तू तेच विचारण्यासाठी मी तुला फोन केला त्यासाठीच मी तुला शोधत होतो पण तू बराच वेळ शोधला पण तू काय मला कुठे सापडलाच नाही म्हणून हा मी वॉईस मेसेज तुला पाठवतो आहे जसं तुला झालं झालं की मला जरा भेटलास तर तुला जर होत असेल तर मला लगेच मेसेज करून वगैरे कळव मला ठीक आहे